हां हेलो सर हां बोला सर हॅलो सर हा बोला सर हा सर बोला सर काय रेस्टॉरंटचा हा मिळून जाणार ना सर कशामध्ये पाहिजे सर व्हेज एन्ड नॉनव्हेज मिळून जाणार सर सर त्याच्यामधे माय मराठी डिशेश मिळून जाणार सर आणि पंजाबी डिशेश पण मिळून जाणार

ते सर तुम्ही आमच्या साइटवरच बघून घ्या ना सर मेनुकार्ड असणार तो आमच्या साइटवर बघून घ्या सर हा सर आम्ही तुम्हाला लिं लिंक शेअर करून देणार सर तुमच्या व्हाटसअपला त्याहून बघू बघून आणि तिथून ऑर्डर करू शकता जर आणि तुमचं पहिलं जर ऑर्डर असणार सर त्यावर तुम्हाला डिस्काउंट पण मिळून जाईल सर मिळणार सर तर ते फर्स्ट ऑर्डर असणार तुमचा तर सर पंचवीस टक्के डिस्काउंट आहे सर हा सर साईटवरून करणार सर हा मिळणार ना सर चाळीस मिंटमधे होम डिलेवरी होणार सर हां सर सर शेअर करून देणार सर हां सर हं ठीक आहे